हॅलो हां बोला हो हो बोलत आहे ते सर तुम्हाला गणेश चतुर्थीसाठी हवे आहेत तर तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती असतो तीन दिवसांचं ओके मग आमच्याकडे आम्ही डेकोरेशन आहे ते प्लॅस्टिकच्या फुलांचा त्याचप्रमाणे जे खरी फुलं असतात ओरीजनल तर त्यांचं सू डेकोरेशन आहे ते करून देतो तर तुम्हाला कशामध्ये हवे आहेत म्हणजे प्लॅस्टिकमध्ये की ओरीजनलमध्ये आवडणारे ओके जास्वंद ओके हां हां सर हां आमच्याकडे ओरीजनल फुलं आहे तर तुम्हाला ज्या टाइपचे फुलं हवे आहेत तसे भेटतील पण आम्ही कस्टमरला असं सजेशन करतो की जे काय आपलं गुलाबाची फुलं आहेत झेंडूची फुलं आहे आणि सूर्यफूल आहे तर ती फुलं जास्त टिकतात त्याच्यामुळं मग तुम्ही तीन दिवसांच्या गणपतींसाठी ह्या फुलांचा वापर करू शकता पण त्याचप्रमाणे गणपतीचा जो आवडता फुल आहे जास्वंद तर त्याचं सुद्धा आम्ही डेकोरेशन करून देतो मग थोडीफार त्याला प्लॅस्टिकची कोटींग वगैरे करून देतो पण ते जास्त काळ टिकत नाही कारण त्या फुलाची म्हणजे अशी पण एक दिवसाचंच ते जगत असतं तर मग तुम्हाला कोणती फुलं हवे आहेत तर तसं तुम्ही सांगा मग मी तुम्हाला रेट वगैरे सांगेल ओके जास्वंदामध्ये कोणतं कलरचं फूल तुम्हाला हवं आहे आमच्याकडे पिवळ्यामध्ये पांढऱ्यामध्येआणि लाल आणि थोडं गुलाबी आणि लाल असं मिक्सचरमध्ये आहेत तर तुम्हाला कोणतं फूल हवं आहे चालेल सर आम्ही तुम्हाला फुलं देतो मग एक डझन फुलांचे तसे तश्याप्रमाणे आमच्याकडे रेटा आहेत म्हणजे एक डझनचे चाळीस सूर्यफुला वर पन्नास असे थोडेफार असं आम्ही देतो तर तुम्हाला डेकोरेशनच हवं आहे की पूर्ण फुलंच नुसती फुलंच हवे आहेत नाही नाही म्हणजे डेकोरेशनसाठी आमच्याकडे पण माणूस आहे तर तो तुम्हाला मखर टाइप जो काय आपला गणपतीचा डेकोरेशन आहे तर तसंसुद्धा तो करून देईल नाहीतर आम्ही नुसती फुलंसुद्धा तुम्हाला देऊ शकतो तर ते तुमचं आहे चालेल मग हां सर मग तुमचं जर नक्की असेल तर या नंबरवर तुम्ही आम्हाला किती हे हवेत म्हणजे फुलं कोणत्या प्रकारचे आणि किती डझनमध्ये हवे आहेत तर तसे तुम्ही डिटेल पाठवून द्या मग आम्ही आमच्याकडून आम्ही पाठवतो

चालेल चालेल हा मग तुम्हाला ए हां मग तुम्ही कु कुठे राहता म्हणजे तुमचं साधारणतः ह्याच नाक्यातमध्ये आत ना

हा मग तुम्हाला एक तासाच्या आतमध्ये आम आमचा माणूस तुम्हाला आणून देतो ठीक आहे चा सर पैसे कसे देणार कॅश की ऑनलाइ हां ठीक आहे चालेल मग चालेल हां चालेल ठीक आहे मग हां चालेल पण थोडं फुलांची डिलीवरी होण्याआधी तुम्हाला थोडा ॲडवान्ससुद्धा आम्हाला द्यायला लागेल तुम्ही आता मला पाचशे तरी करून ठेवा मग तसं लगेच तुम्हाला मी फुलांची पाठवून देतो चालेल मी तुम्हाला हाय पाठवतो आणि मग तुम्ही हां पाठून द्या चालेल हां चालेल ठीक आहे ओके